आमच्या मराठी भाषेत विविध प्रकारचे वाक्प्रचार व म्हणी आहेत त्याच्यात रोजचे वापरले जाणारे म्हणी व वाक्प्रचार आहेत वाक्प्रचार हातावर तुरी देणे हात हलवत परत येणे हूल देणे ज्याचा अर्थ आशा दाखवून त्याला काम न करणे केसाने गळा कापणे ज्याचा अर्थ आहे आपल्या जवळच्या व्यक्तीकडनं घात होणे पाणउतारा करणे म्हणजे त्याची सविस्तर त्याची इज्जत काढणे आणि म्हणी आहेत अंथरूण पाहून पाय पसरावे माणसाने आपल्या क्षमतेनुसारच कामं करावी आपलेच दात आपलेच ओठ म्हणजे आपल्याच माणसाकडनं आपला घात होणे काखेत कळसा गावाला वळसा आपल्या जवळच आपली वेस् हवी ती वस्तू असते पण आपल्या वेंधळेपणामुळे ती आपल्याला दिसत नसते आयत्या बिळावर नागोबा म्हणजे मेहनत दुसरा करतो आणि आपण नुसतं जाऊन ते सगळं कामाचं सगळं घेतलेलं श्रम की श्रमाचं फळ घेतो आलिया भोगासी असावे सादर म्हणजेच आ जे नशिबात वाढलं आहे ते होणारच त्याला आपण काही करून टाळू शकत नाही